शहर आत्महत्या करायचं म्हणतं आहे हा कविता संग्रह वाचल्यानंतर मला खरंच मनापासून की आपण कुठे चाललेलो आहोत एकंदरीत या जागतिकीकरणामध्ये विकासाच्या नावाखाली आपण किती गोष्टींची अक्षरशः हेळसांड करत आहे हे संदीप जगदाळे यांनी त्या कविता संग्रहात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्यांच्या कविता संग्रहाच्या शीर्षकातच नाव त्यांनी दिलं आहे की शहर आत्महत्या करायचं म्हणतं आहे म्हणजे आता त्याला शहराला आता हा एकदम श्वास कमी झालेला आहे की शहरालाच जगण्या जगायचं नाही इथपर्यंत आपण एकंदरीत शहराच्या नगररचनेत शहरांच्या मूळ आत्म्याला की शहराच्या उगमाच्या स्थानाला आपण हरताळ फासलेला आहे किंवा एलबोट लावलेला आहे म्हणजे आपण हे एवढी निसर्गाची हाणी करून ठेवलेली आहे ती ह्याचा एकंदरीत परिणाम हे बदलती ही बहुसंस्कृतिक विविधता यात आपल्याला दिसते म्हणजे शहराचे पण काही प्रश्न आहे जसं आपण म्हणतो की शहरा शहर हे धावते म्हणजे मुंबई कधी थांबत नाही असं आपण म्हणतो अहो थांबत नाही थांबत नाही थांबत नाही म्हणजे एक दिवस ते खरंच बंद पडेल म्हणजे इथपर्यंत तुम्ही शहराच्या एक नगररचनेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहोत आता ती शहर म्हणजे फक्त मुंबईच का तर अजिबात नाही तर आसपास ती सगळी सगळे जे जे जी डी पीच्या याच्यात धावायचा प्रयत्न करतात की प्रत्येकाला आता आर्थिक महासत्ता बनायचं आहे अहो आर्थिक महासत्ता बनत असेल तर तुम्ही निसर्गाचं किती शोषण कराल किती पद्धतीनं तुम्ही एखाद्या शहराचा पण काहीतरी जीव असतो त्याचं तुसं सुद्धा एक सौंदर्य असतं त्याचा तुचा त्याचा त्याचा एक जीव असतो आपण काय करतो की तो तो जीवच नामशेष करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं मला या त्यांच्या कवितेत की मी बऱ्या खूप उदास झालो की आपण कुठं आहोत की माणूस म्हणून खरंच आपल्याला पृथ्वीवर राहण्याचा अधिकार आहे का काय चाललेलो आहे म्हणजे इकडं गावाकडं हंडाभर पाण्यासाठी दोन दोन दिवस वाट पाहावी लागते आणि तिकडं म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा किंवा इतर शहरासारख्या ठिकाणी गाड्यांपासून तुम्ही सगळं स्वच्छ पाहिजे त्यांना नाही का म किती पाण्याची आपण अक्षरशः म्हणजे त्याचा गैरवापर करतो त्याचं परत युटिलायझेशन होतं का त्याचा पुनर्वापर आपण करतो का तर करत नाही म्हणजे आपल्याच एकंदरीत प्रादेशिक विविधतेत जर विचार केला तरी एवढा पाऊस पडतो पण जातो कुठं बरोबर आणि त्याच्या मुरवणीचा एक मुरलं पाहिजे पाणी ज खाली जमिनीत कारण आपण सगळे स् खाली सिमेंट टाकून ठेवलेलं आहे बरोबर कारण पानी जर आज जर मुरलं तर ते उद्या भविष्यासाठी मिळेल आण पाण्याचं नियोजन नाही निसर्गाचं नियोजन नाही बदलतं जागतिक वातावरण आता दिवसेंदिवस तापमान आता आपण नाही म्हटलं तर पस्तीसच्या आसपास आलेलो आहे पस्तीस छत्तीस हे नॉर्मल टेम्परेचर झालेलं आहे म्हणजे आपण किती जागतिक तापमानावाढीच्यात आपण अक्षरशः हा उच्चांक गाठलेला आहे मग याचा परिणाम सबोधलाच्या निसर्गावर होतोय याच्या विविध पद्धतीच्या कविता यात संदीप जगदाळे यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्या कविता वाचताना खरंच मला उदास वाटलं की आपण काय करत आहोत अन् आपण सुद्धा त्याचा एक भाग आहोत एक माणूस म्हणून आपली सुद्धा एक जबाबदारी आहे की निसर्गाकडं आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो एक आपण एकटं काय करू शकतो प्रत्येक वेळेला म्हणतो मी एकटा काय करू शकत नाही परंतु त्या कवितेत त्यांनी ते विषय ऐरणीवर आणले आहे माणूस एकटा बरंच काय करू शकतो फक्त एक सुरुवात करायला पाहिजे म्हणजे हजारो मैलांचा प्रवास आपण म्हणतो तो एका पावलानं सुरू होतो तसं प्रत्येकानं कायतरी छोटंसं तरी एक निसर्गाच्या सेंद्रिय शेतीचा म्हणा कायतरी पॉझिटिव्ह वापर करून कायतरी आपण निसर्गाबद्दल एक ऋण व्यक्त केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं त्यामुळं संदीप जगदाळे यांचं शहर आत्महत्या करायचं म्हणतं आहे खरंच वाचताना मनापासून मला वाईट वाटलं ओके धन्यवाद